वाचनालयात फोन लागला ना हा ग्रंथपाल बोलत आहेत ना बरं बरं बरं बरं मी आता शामराव बोलतो वाचक मला तुमच्याकडे पु ल देशपांडेचे पुस्तकं आहेत का पु ल देशपांडेच्या ते जे त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत तर त्या पाहिजे होत्या काही आहेत का बरं बरं बरं बरं आणि वाचनालय कोणत्या वेळेस उघडं असते आपला बरं बरं बरं बरं म्हणजे बारा घंटे चालू असते काय आणि मग तुमच्या इथे एम पी यश्शी यु पी यश्शी चे क्लाशिश वगैरे घेतात का पुस्तकं तुम्ही घरी घे देऊ शकता काय बरं बरं बरं त्याची फी वगैरे किती भरावी लागते वर्षाची का महिन्याची आहे महिन्याची फी आहे का बरं बरं महिन्याची फी किती साठ रुपये आहे का एकशेवीस रुपये आहे साठ रुपये आहे का बरं बरं बरं आणि त्याच्यात मग ते पुस्तकाचा काही आपल्याला डिपॉझिट वगैरे काही भरावा लागते का मग त्यात बरं बरं बरं कितीपर्यंत

बरं बरं बरं बरं बरं आणि समजा काही चोरी वगैरे गेला पुस्तक तर काही त्याची अच्छा अच्छा दुप्पट नाही ना भरायला लागत बरं बरं काही हरकत नाही काही हरकत नाही आणि एम पी यश्शीचे काही सुविधा आहेत का एम पी यश्शी पुस्तकांच्या वगैरे काही बरं बरं बरं बरं आणि तिथं येऊन वाचू शकतो का मी घरी पण नेऊ शकतो पुस्तकं मग नोंद करून न्यावा लागेल का त्यासाठी मेंबर बनावं लागेल का का तसेच देता मग तुम्ही मेंबर बनावं लागेल

बरं बरं पण बरं बरं बरं चालते हो का बरं त्या मेंबरसाठी मग काही सोबत काही डॉक्युमेंट वगैरे आणायला लागतात का बरं काही हरकत नाही काही हरकत नाही चालेल काही हरकत नाही बा मी उद्या येतो मग अकरा अकरा वाजेपर्यंत तुमच्या लायब्ररीमध्ये मला तेवढा मेंबरशिप द्या तुमची आ ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद